माझे आवडते लेखक लेखक नारायण धारप आहेत आणि त्यांच्या चेटकीण हे पुस्तक मी वाचलं होतं त्यामुळं माझे ते आवडते लेखक आहेत झाले मला ती गोष्ट त्यांची फार आवडली ती कोकणातल्या एका जुन्या वाड्यातली गोष्ट होती आणि तिथे नवीन त्या वाड्यात अफवा होती की एक चेटकीण आहे आणि तिथे एक नवीन लोक राहायला येतात आणि त्यांना तसे चेटकिणीचे रात्री अनुभव वगैरे यायला लागतात आणि मग सगळीकडे ती बातमी पसरते आणि तिथली त्या ग वाड्याच्या आसपासची सगळी आळी लोक सगळी आळीतली लोक घरंरिकामी करतात आणि मग ते जातात सगळेच निघून जातात दुसरीकडे राहायला ही अशी त्या गोष्टीची थोडीशी हे होती कल्पना त्यांची आणि त्यामुळं मला ते फार आव आवडायला लागले आणि आत्ताच्या पिढीला ते जरी नवीन असले लेखक तरी ते तेव्हापासून पूर्वीच्या साठच्या दशकापासून ते गोष्टी शेवटपर्यंत अखेरपर्यंत त्यांनी रहस्यमय कथाच लिहिल्या आणि आत्ताच्या पिढीलासुद्धा त्या कथा आवडतात पूर्वीच्या लोकांनाही आवडायच्याच आणि त्यांच्या साहित्यात रहस्यकथेचे आणि कादंबरीचे दालन उघडं करणाऱ्या जास्त गोष्टी आणि पुस्तकं त्यांची होती पाठलाग अव अवघ अवचट ग्रास महाविराय विधाता सावधान शाडूचा शाप कृष्णचंद्र नवी माणसं अशी बरीच त्यांची पु पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यासारखं रहस्यमय कथा लिहिणारं त्या काळातला दुसरा कोणी लेखकच नाही आहे आणि सगळ्या कथा कादंबऱ्या किंवा विनोदी लेखक किंवा ट्रॅजिडी गोष्टी लिहिणारे असे त्या काळात लेखक असताना फक्त नारायण धारप हे रहस्यमय कथा लिहिणारे लेखक होते आणि माणसाला असे गुढ रहस्य कथा नवीन काय अजून काय आहे अजून काय आहे पुढे काय आहे म्हणजे गोष्टीची उत्कंठा वाढवणारं असं काहीतरी वाचायला आवडतं मग त्यामुळे ते नारायण धारपांच्या साहित्यातून मिळत होतं त्यामुळे नारायण धारप हे सगळ्यांना लोकांना त्यांच्या रहस्यमय कथा फारच आवडायच्या अनोळखी दिशा भाग एक अनोळखी दिशा भाग दोन अनोळखी दिशा भाग तीन ही त्यांची आणि इतर पुस्तकं आहेत ती त्यांनी तीन भागात काढलेलं पुढे पुढे काय आहे पुढे काय आहे असं ह्या पुस्तकं वाचून झालं की त्या पुस्तकात काय आहे दोन नंबरच्या मग दोन नंबरचं झालं की तीन नंबरच्या पुस्तकात काय आहे असं सारखं वाटत राहून उत्कंठा वाढवणाऱ्या ती तीन भाग होते त्यामुळे ते खूपच छान वाटलं पुस्तक वाचायला आणि त्याच्यानंतर नवीन पिढीलासुद्धा म्हणजे आधी वाचन नको असतं पण त्यांच्या कथा रहस्यमय असल्यामुळे त्या त्यांना वाचाव्याशा व वाटतात कारण नवीन पिढीला सारखं नवीन काहीतरी हवं असतं आणि उत्कंठा वाढवणारा असं रहस्यमय काहीतरी हवं असतं भीती तर वाटत असते पण ते त्यांचं वाचावं असं वाटतं त्या नवीन पिढीलासुद्धा आणि ते सारखे म्हणजे शोधत असतात त्यांची पुस्तक आता नवीन कुठलं आलं आहे नवीन कुठलं आलं आहे म्हणून आणि त्या रहस्यमय कथा ते अगदी उत्कंठेनं वाचतात आणि त्यांना ते फारच आवडते